आमच्या इकडे खूप धरण आहे त्यातील एक धरण म्हणजे बोर धरण धरण आहे तिथे खूप सारे टुरिस्ट पाहायला येते तिथे खूप मोठे हे आहे जलाशय आहे तिथे खूप मोठं पाणी असते तिथे मच्छ्या पण असतात तिथे लोक पाहायला येते तर तिथे फिश फ्राय पण भेटतात तिथे आम्ही मित्र गेलो होतो तर तिथे ए खूप सारं पाहण्यालायक आहे तिथे जंगल आहे तिथे बोटिंग पण करता येते तसंच तिकडे एक रिधोरा डॅम्प आहे तिथे स्विमसारखं आहे तिथे स्विम पण करता येते स्विम पूलवानी तिथे मजा पण येते आम्ही तिथे पण गेलो होतो त्याची लेक पवनारची नदी पण आहे तिथे पाणी आला का खूप मोठा पूर येतो तो पूर पाहण्यासाठी खूप गर्दी असतात त्या गर्दीमध्ये काही तसंच एक इथे बोर नदी पण आहे त्या नदीला पण खूप पूर येतो त्यात पण खूप साऱ्या मच्छ्या असतात त्या मच्छ्या काही लोक मच्छ्या पकडतात काही विकतात पण त्या त्यातील तिथे पण आम्ही गेलो होतो तिथे पण आम्हाला खूप मजा आली त्या तसेच आमच्या इकडे असे खूप सारे धरण आहे